हो हो

हां हां

हो का

कसं देते मी पण कशी हेअरसटाईल पाहिजे कसं का पाहिजे ते मला सांगावं लागेल ना हां साडी हो का हो का म्हणजे साडी अशी पातळ आहे का की असं हो का

हां हां

तर तुला कोणती हेअरस्टाईल पाहिजे तर मग तुम्हाला पहावं लागेल ना हां जुडा पाहिजे का हां जुड्याचं गजरे वगैरे आणले आहे का हां हां मेकअप कोण करणार हां हो का आणि मेहेंदी वगैरे हो का म्हणजे असं मेकअप कोणतं पाहिजे तुम्हाला फ्रूटचं पाहिजे की असं दुसरं वे माझा असा रेट खूप आहे गं पण आता तुला जे सुट होईल मी ते पाहून मग तुला सांगीन ते मग आल्यानंतर पाहू ना आपण

हो का तुम्ही या मग मी पाहते आठ दिवसामध्ये हो जमेल ना तर आज तुम्ही येऊन जा ते कोणती हेअरसटाईल पाहिजे कोणत्या साडीवर कोणतं मेकअप पाहिजे ते मी पाहाते मग तुम्हाला सांगते आणखी ठीक आहे